मराठी भाषा ही भारतात सर्वात जास्त बोलणारी भाषा आहे मराठी भाषा दिवसही आपण सत्तावीस सत्तावीस फेब्रुवरीला साजरा करतो मराठीमध्येही खूप प्रकारचे मराठी बोली भाषा असतात प्रत्येक जातीचे वेगळे वेगळे बोलायची पद्धत असते कोळी लोकं आगरी लोकं खूप वेगळे वेगळे त्यांची ट्यून खूप वेगळी असते मराठी भाषा खूपच मस्त वाटते ऐकायला आणि भारत भारतात बहुतेक जण मराठी भाषाच वापरतात बहुतेकांना मराठी भाषा येतेच मराठी भाषा ही सगळ्यांना आलीच पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतो मग आपल्याला मराठी भाषा ही आलीच पाहिजे आणि आपल्याला गर्व असला पाहिजे आपण मराठी बोलतो महाराष्ट्रात राहतो